आम्ही प्रवास केला तो म्हणजे पचमडीचा आणि पचमडी तेव्हा मी पहिल्यांदाच पाहिलेली होती पण एवढी सुंदर म्हणजे अनुभव आला जेव्हा आम्ही पचमडीला गेलो तर तिथलं जे वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण ते खूप असं आनंद देणारं होतं आणि असं मग तिथे गेल्यावर असं मन एकदम शांत म्हणजे कितीही आपण कितीही राग आलेला असेल कितीही आपण टेन्शनमध्ये जरी असलो तरी तिथे गेल्यावर न ते ते वातावरण पाहून तो निसर्ग पाहून तिथले डोंगर पाहून सगळं ते एका ठिकाणी राहते आणि आपलं टेन्शन पूर्ण तिथे चाललं जाते आणि तसंच तिथे वेगवेगळे जहरन झरने आहे तर त्या झरन्यातून जे पडणारं पाणी आहे त्या पाण्याचा स्पर्श आहे त्या पाण्यामध्ये ओलं होण्याची मजा आहे ती खूप वेगळी आहे आणि तिथे जेव्हा आपण ट्रॅकिंग करतो ट्रॅकिंगसाठी जेव्हा जातो तर ट्रॅकिंगची पण मजा वेगळी येते कारण आपण एवढं चालत नाही आणि आपण जेव्हा आपण शहरामध्ये जातो तर आता सगळ्यांकडे गाड्या वगैरे असल्यामुळे कोणी एवढं पायी चालायला पाहत नाही तर तिथे पचमडीला गेल्यानंतर ट्रॅकिंगची एक चांगली सोय आहे का तिथे आपण ट्रॅकिंग करू शकतो जे लहान मुलं आहे त्यांना पण तिथे नेल्यावर मजा येते कारण एवढं ते चढून राहत नाही आणि आणि मोकळं वातावरण महत्त्वाचं म्हणजे तिथे गाड्या गाड्यांचं हे नाही प्रदूषण नाही आणि अशा वा वातावरणात जेव्हा आपण मुलांना सोबत घेऊन फिरायला जातो आणि ट्रॅकिंग करतो तर ते मुलांना पण खूप मजा येते आणि सीनरीज आहे फोटो आहे तर फोटो पण छान असे छान निघतात आणि जे हिरवळ आहे हिरवळ पाहण्याची जे मजा आहे तर तिथे आहे जो सूर्यास्त होते आणि सूर्योदय होते तर जेव्हा आपण जवळून पाहतो म्हणजे असं अनुभवायला येते की आपण ते अगदी जवळून पाहत आहे की सूर्योदय होत आहे सूर्यास्त होत आहे आणि जे आपण फोटो घेतो त्याच्यामध्ये ते एकदम सुंदर असे फोटोज आपल्याला पाहायला मिळते ज्या सीनरीज आपण बाहेर बाहेरून विकत घेतो ते दृश्य आपल्याला तिथे पाहायला मिळते तर हे पचमडी खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि पावसाळ्यात जायला हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते तर त्या थंडीमध्ये थंडीमध्ये छान गरम कपडे घालून तिथे जो प्रवास केला जातो तो खूप मस्त आहे छान गरमागरम चहा मिळते दूध मिळते आणि ते पिऊन छान मजा पि मजा केली तर तो आनंद खूप सुंदर आणि मस्त होतो